माझे आवडतं मासिक आहे ते किरात आहे आणि माझं आवडतं वृत्तपत्र आहे ते लोकसत्ता आहे कारण किरात याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे लेख कविता अशाप्रकारचं लिखाण असतं म्हणजे कंटाळा येत नाही वाचताना अजिबात अर्थपूर्ण अणि माहिती ज्ञान वाढवणारं अशी सगळी त्याच्यामध्ये लिखाण असतं नंतर वेगवेगळ्या आपल्या परिसा ओळखीच्या सुद्धा काही ले म्हणजे लिहिणारे असतात त्यांचंही लिखाण वाचायला मिळतं त्यामुळे ते अधिक त्यांच्याशी जोडता येतं व्यक्ती आणि लिहिणाऱ्या लेखाशी त्यानंतर त्याच्याखाली नंबर पण असतो त्यामुळे एखाद्या आपल्याला मुद्दा त्याच्यामध्येच एखादा आक्षेपार्ह वाटला किंवा चुकीचा वाटला किंवा त्याच्यामध्ये अजून अधिक एक एखादा मुद्दा हवा होता असं वाटलं तर तोही आपण त्यांना याच्यावर सुचवू शकतो म्हणून मला किरात मासिक खूप आवडतं आणि वृत्तपत्र लोकसत्ता याच्यासाठी आवडतं की चतुरंग अंतरंगसारख्या त्याच्यामध्ये पुरवण्या येतात विचारपूर्वक असे लेख लिहिलेले असतात आणि ते सगळ्या स्तरासाठी असतात म्हणजे मुलांसाठी असतात आरोग्यासाठी असतात महिलांसाठी असतात राजकारण असतं अर्थकारण असतं आणि सध्या समाजात घडत असलेली ज्वलंत जी काही घटना असे त्या घटनेबाबत असतं त्यामुळे मला किरात आणि पेपरमध्ये लोकसत्ता हे खूप आवडतं